तीस चार दोन हजार सतरा वीस चार दोन हजार एकोणीस तीन नऊ दोन हजार एकवीस चार चार दोन हजार बावीस नऊ सात एकोणीसशे छप्पन